मला खेळाबद्दल फारशी माहिती नाही पण तरीही जितकी माहिती आहे त्याबद्दल मी माझे थो मत थोडक्यात व्यक्त करते महाराष्ट्र राज्यात खेळले जाणारे खेळ म्हणजे क्रिकेट फुटबॉल कबड्डी टेनिस इत्यादी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर रोहित शर्मा अजिंक्य शहाणी रहाणे सुनील गावसकर